लहान असताना मला मराठीमध्ये बोलताना अडचणी यायच्या लिहिताना अडचणी यायच्या पण आता बोलताना किंवा लिहिताना अशी काही अडचण येत नाही